हॅलो हॅलो हां येतो आहे आवाज हां बोला ताई हां आहे आहे तुम्हाला काय हवं होतं कुठले कुठले हवे आहेत गुलाब आहे ऑर्चिड आहे शेवंती आहे मोगरा आहे आपल्याला काय हवं आहे तीनशे रुपये आहे मॅडम ऑर्चिड गुलाब दीडशे रुपये आहे शेवंती पांढरी आहे हां आहे आहे शंभर रुपये लागेल त्याचे मोगरा पण आहे हां हां ऑर्चिडला थोडंसं काळजी घ्यावी लागेल बाकी सगळ्याला म्हणजे तेवढी काळजी गरज नाही खूपच जास्त नाजूक असतं आणि न थंड हवेतच ते वाढेल म्हणून त्याची जास्त काळजी घ्यावी लागते आणि म्हणून त्याची प्राईस पण थोडीशी जास्त आहे आपली

नाही मॅडम आमचे फिक्स रेट आहे तुम्ही कुठेही गेलात तरी त्याच्यापेक्षा आमच्याकडे थोडीशी कमीच किंमत मिळते आम्ही म्हणजे आम्ही सांग नाही तुम्ही तुम्हाला आम्ही थोडंसं प्रशिक्षण देऊ त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला थोडासा वेळ काढून यावं लागेल मग आम्ही तुम्हाला त्याची कशी निगा राखायची ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊ म्हणजे मग ते झाडाची काळजी व्यवस्थित घ्याल आणि झाड पण छान टिकेल हां हां ते बरोबर तुम्हाला एक पंधरा पंधरा दिवसाला तरी म्हणजे खत वगैरे व्यवस्थित द्यावं लागेल ऑर्चिडची तर खूप जास्त काळजी घ्यावी लागते बाकीचं आमच्याकडे आहे आमच्याकडे आहे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हायड करू तुम्ही कधी येऊन